हॅलो मॅम गुड मॉनिंग मी तुम्हाला कशी मदत करू शकते

हां हो हो हो मॅम बोला येस मॅम ओके मॅम आमच्याकडे स्पेशल आयटम्स आहे ते स्क्वीड चिली तो ट्रेंडिंग डिश आहे आमच्या हॉटेलची आणि सेकेंड म्हणजे आमच्या स्क्वीड चिलीच्या अपोजिट प्रॉन्स चिली आहे चायनीज डिश खूप फेमस आहे आमच्या हॉटेलवर तुम्ही कुठचे आयटम्स म्हणजे तुम्हाला कुठचे विश आहे ते तुम्ही सांगू शकतात चायनीज आयटममध्ये चिकन सिक्स्टी फाय ग्रेवी चिली पकोडा सूप शेजवान राईस फ्रायड राईस तुम्ही काय इच्छुक आत काय ऑर्डर करायला ओके आणि काय मंचुरियन चिली आहे अवेलेबल पण त्याची काँटिटी तुम्हाला जरा कमी भेटणार तुम्ही केवढी काँटिटीमध्ये ऑडर करायला ह मग तुम्हाला केवढी पाहिजे काँटिटी तुम्ही सांगा म्हणजे की प्राईस त्याची थ्री एटी आहे थ्री एटीमध्ये तुम्हाला अ एवढी नाही भेटणार जरा जास्त मागवलात तर जरा जास्त काँटिटी भेटणार तूप दोन प्लेट चालेल का तुम्हाला शुअर आणि काय हवं आहे तुम्हाला हो आमच्या हॉटेलच्या जरा दोन किलोमीटरनंतर ही आहे बीच आहे सीक्विरीम्स बीच तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकतात आणि तिकडे लॉज पण आहे तुम्ही राहू पण शकतात ते आमचंच आमचंच हॉटेल आहे पण आम्ही इकडे पारा रोडमध्ये एक हॉटेल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आहे क्युरिममध्ये तुमचा तुम्ही ॲड्रेस सांगू शकतात का मी कुठे ऑडर देऊ ते चालेल चालेल रूम नंबर मॅम ओके आणि काय मॅम आम्ही कशी मदत करू शकता अजून काय ऑर्डर पाहिजे का तुम्हाला ऑर्डर थट्टी मिनिट्स तीस मिनिटनंतर येईल तुम्हाला हां अपार्टमेंटमध्ये येईल आमचा आमचा माणूस येईल तुमच्या थँक्यू अजून काही तुम्हाला क्वायरी असेल तर आम्हाला कॉल करा थँक्यू थँक्यू फॉ